कुठलाही खेळ चालू असताना मैदानाच्या अवतीभोवती डॉक्टर्स उपलब्ध असतात कारण जर कुठल्याही खेळाडूला खेळादरम्यान काही इजा झाली दुखापत झाली तर त्याच्यावर प्रार्थमिक उपचार करण्यासाठी ते डॉक्टर्स तिथे उपलब्ध असतात डॉक्टर त्याच्यावर उपचार करतातच त्यातून जर खेळाडू बरा झाला तर चांगलीच गोष्ट आहे पण कुठल्याही खेळाडूला जर गंभीर आजार वगैरे झाला गंभीर दुखापत झाली तर त्याला जवळपासच्या खाजगी रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात घेऊन जातात आता तो जर खेळाडू इंटरनॅशनल असेल किंवा आपल्या इंडियन टीमचा प्लेयर असेल तर त्यांच्या हेल्थ इन्शुरंसवरून त्यांची त्यांचे उपचार होतात पण सरकारही त्या उपचारांसाठी मदत देते पण उपचारादरम्यान जर कुठलाही खेळाडू दगावला त्याला काही इ जास्तच इजा झाली तर सरकार त्यांच्या परिवारालाही मदत देते